हॅलो हां बोला अच्छा तुम्हाला पाठीच्या दुखण्याकरता माहिती हवी आहे आणि डॉक्टरांची व्यवस्था काय आहे त्याची माहिती हवी आहे बरोबर तर मॅडम याच्यामध्ये पुष्कळ पुण्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स आहेत उपलब्ध एक तर पुण्यामध्ये संचेती किंवा हर्डीकर किंवा यासारखी मोठमोठी ऑर्थोपेडिक हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत जी अनेक वर्षांपासून आहेत आणि जिथे ज्या प्रॉपर इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे जिथे डॉक्टर घेऊन पुढचं शिक्षण घेतात अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूट्स पुण्यामध्ये उपलब्ध आहेत त्याच्याशिवाय पुण्यामध्ये वेगळ्यावेगळ्या प्रकारची फिजिओथेरापीची सोयसुद्धा उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये आम्ही पेशंट्सकडून व्यायाम करून घेतो आणि त्या व्यायामाच्या योगाने व्यायाम केल्याने पेशंटच्या गतीमध्ये पुष्कळसा त्यांना उपयोग होऊ शकतो ह्याच्याशिवाय पुण्यामध्ये हां मॅडम बोला नाही समजलं मॅडम पुन्हा एकदा विचारा काय म्हणता ते हा पुष्कळ आहेत मॅडम पुष्कळ आहेत त्याच्याशिवाय पुणे कॉर्पोरेशनचेसुद्धा काही दवाखाने आहेत या प्रकारचे जिथे या प्रकारची सोय उपलब्ध आहे त्याच्यानंतर पुण्यामध्ये फिजिओथेरापी शिकवणारी अशी चार कॉलेजेस आहेत जिथे आपण जाऊन त्या तिथल्या विद्यार्थी जे असतात शिकणारे ते आपल्याला त्या ह्याच्याकरता मदत करतात आणि अर्थातच तिथे शिकवणारे जे प्राध्यापक आहेत ते व्यायाम ठरवून देतात आणि विद्यार्थी करून घेतात आपल्याकडून अशा प्रकारची देखील सोय आहेत पुष्कळ फरक पडू शकतो हा तुम्ही मॅडम आमच्या ऑफिसला या मी एक माणूस तुमच्याशी जोडून देतो आणि ते तुम्हाला सगळे या प्रकारचे जे कुठे सोय उपलब्ध आहे तुम्हाला तुमच्या राहत्या ठिकाणापासून कुठलं ठिकाण जवळ पडू शकेल त्याच्या बरोबरीनं तुमच्या सोयीच्या वेळा कुठल्या आहेत त्या वेळामध्ये कुठे उपलब्ध आहे हे सगळं पाहून त्याप्रमाणे ती व्यवस्था आपण पुढे मार्गाला लावू शकतो त्यासाठी तुम्हाला आमची इथं आमची नोंदणी फी असते रजिस्ट्रेशन फी असते इनिशिअल पाचशे रुपये ते तुम्हाला आमच्याकडे आल्यानंतर तुमचे सगळे फॉर्म्स वगैरे भरून ते आपल्याला पूर्ण करावं लागेल मी तुम्हाला तुमच्या नंबरवरती आत्ता आमचा पत्ता पाठवतो तुम्ही पुण्यात आलात की आमच्या ऑफिसला या या मॅडम भेटू आपण थँक्यू